आमच्याकडे साधारणतः एका देवीचं मंदिर आहे जे अस असं खूप वरती डोंगरावरती आहे एक देवी आहे हथला देवी म्हणून आणि त्याच्याच थोडंसं पुढे गेल्यानंतर लेण्या आहेत जे असे वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प आहेत जे असे कोरलेल्या काही मूर्त्या आहेत ते एकदम बघण्यासारखं आहे तिथं निसर्गाचा आनंद घेण्यासारखं ठिकाण आहे बऱ्याचदा असं होतं की आम्मी ज्यावेळेस पर्यटन येतात आणि ते आम्हाला बऱ्याचदा सांगतात त्याच्यावरून आम्हाला पण अंदाज आलेला की तिथं काय काय अडचणी होऊ शकतात तर तिथे वरती जाताना बऱ्याचदा एक पावसाळ्यात खास करून क खूप पाऊस चालू असतो तर तिथं गर्द झाडी असल्यामुळे आनि उंच असं घाटा घाटातून जा जावं लागत असल्यामुळे बऱ्याचदा गाडी आपली घसरण्याची शक्यता असते त्याच्यानंतर खूप पाऊस असेल तर तिथे रस्ता खूप छोटा आहे खूप अशा सोई सोयी सुुविधा नाहीये अन् त्या ते आपण क खास करून वरती जाण्या्चा प्रयत्न केला तरी अर्ध्या रस्त्यापर्यंतच आपण तिथं जाऊ शकतो तिथून पुढे आपल्याला चालत जावं लागतं म्हणजे वरपर्यंत आपलं वाहन घेऊन जायची तिथे सोय नाहीये त्याच्यामुळे बऱ्याचदा अगदी खूप लहान मुलं असतील किंवा कुणी वयोवृद्ध असेतील की आपल्याला तिते त्यांना घेऊन जायचं त्यांना तिथे देवीचं दर्शन करायला घेऊन जायचं पण आपल्याला घेऊन जाता येत नाही कारण ते वाहन वरती जाऊ शकत नाही आणि पूर्णपणे असा घाट आहे तिथं चच पूर्ण उतार आहे सॉरी चढ आहे त्या चढावरती जाण्यासाठी अ बऱ्याच जणांना शक्य होत नाही दम लागतो लहान मुलं चालत नाही त्यामुळे तिथपर्यंत गाडी जात नाही म्हणून वृद्ध लोकांना त्याच्यानंतर लहान मुलांना आपण ते घेऊन जाण्या जाण्यास थोडासा अडथळा निर्माण होतो त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर आता पावसाळ्यात आपल्याला पाण्याची गरज काही फारशी नसती पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागली केली तर तिथे तेवढं स्वच्छ पाण्याच्या सोयी करणं गरजेचं आहे खायला थोडेसे छोटे छोटे दुकान असणं गरजेचं आहे भेळ पानीपुरी असं ठेवलं गेलं पाहिजे अजून बऱ्याच वेगवेगळ्या तिथं काही ना काही काढलं पाहिजे एक आपण जे म्हणतो वेगवेगळ्या आय कल्पना आल्या पाहिजेत म्हणजे घोडेस्वारी म्हणा किंवा अजून वेगवेगळे छोटे छोटे खेळ तिथं खेळायला जागा असली पाहिजे तिथं वरती गेल्यानंतर काही नाहीये तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमचे फोटो वगैरे काढू शकतात पण जर तुम्हाला काही वेगळे रायडीग राइड्स करायच्या असतील किंवा वेगळं काही खेळायचं असेल तर तिथं तुम्हाला थोडासा अडथळा येतो कारण तिथं दुसरं काही आपण करू शकत नाहीत फोटो ह्याच्या फोटो आणि निसर्ग सौंदर्य बघणे याच्या पलीकडे तर थोडंसं जर आपन तिथं काही वेगळं अजून केलं की छोटे छोटे लहान मुलांना खेळता येईल अशे छोट्या छोट्या घसरगुंडी झोके या एक छोटासा पक्षांसाठी एक वेगळं काही करता आलं तर तसं केलं पक्षांसाठी एक छोटीशी गार्डन बऱ्याच ठिकाणी आजकाल असते तर ते त्याचा जास्त उपयोग आपल्याला करता येईल त ते हवामानामुळं किंवा तिथं वरती काही खायची सोय नाहीये वाहतुकीचा प्रॉब्लेम येतो आणि तो आपल्याला एक दोन तासासाठी जाण्याचं ठिकान आहे तिथं आपण स्टे करु म्हणजे राह राहायला जाऊ शकत नाही राहण्यासाठी आपल्याला तिथं खूप मोठा अडथळा येतो कारण ते उंच असल्यामुळं आणि सगळीकडे झाडं असल्यामुळं तिथं आपल्याला इंटरनेट म्हणा म आपल्या काही लाईट्स आहेत त्याचा थोडाशा अडचणी येतात त्यामुळे हे आम्हाला तिथे ज्यावेळेस आम्हाला पर्यटन पर्यटक भेटतात त्यावेळेस त्यांच्याकडून ह्या गोष्टी आमच्या लक्षात येतात